अरे साठे बोलतो आहे म्हणलं हां काय करतो आहे होय काय विशेष होय अरे मला लॅपटॉप घ्यायचा होता रे हां लॅपटॉप तो विषय काय जसं अरे ते कॉलेजसाठी लागणार होता म्हणून बजेटमध्ये पाहिजेल आपल्याला बजेटमध्ये पाहिजे तर पंधरावीस आहे पंधरावीसपर्यंत बघ लिनेवा नंतर बघ तर तुझ्या म्हणण्यानं मला वाटतं आहे लिनिओचाच घेऊ चांगला आहे तो हां तो विषय हां हा तोच अरे माझ्याकडे होता की एक लॅपटॉप झाला काय मॅटर विषय झाला काय की हे झाला रे डायरेक्ट बॅटरीचा ही झाला आहे डॅमेजीच म्हणून दुसरा घ्यायचा आहे लॅपटॉप आपल्याला अरे पुण्याला कुठं अरे कॉलेज बुडतं आहे माझं आता ही चालू कोडिंगचे क्लास चालू होतील हा त्याच्यासाठीच पाहिजेल रे

नाही नाही आपण जाऊया की रे हां तरी तुझ्या म्हणण्यानं असं लॅपटॉप कुठलं चांगला आहे स्टोरेज फिरेज नंतर प्रोसेजर होय अरे आपलं कसं ऐकून घे की म्हणजे कसं पाहिजे सांगा प्रोसिजर चांगला असला पाहिजे नंतर बॅ बॅटरीचा बॅकअप पण चांगलं पाहिजे तर

बॅटरी बॅकप आणि प्रोसिजर मेन आहे बाकीचं हँग लॅपटॉप मारतं हां हां या मुळंच म्हणलं तुला माहीत

हां हां होय म्हणतो आहे स्टडी आणि थोडी गेम समजा असणारच तुला माहीतच आहे आता काय माझं त्याचा विषय कुठं आहेस तू होय बघ की आता इथं सातारमध्ये बघ विषय पुण्याला जायची गरज नाही हां हां तो कार्यकर्ता होय हां हां माहिती आहे की माहिती आहे

हां हां बरं बरं विचार त्या कार्यकर्त्याला मग आपण काय मग डायरेक्ट करू मग एकच घाव टाकू डायरेक हो हो चालतं आहे चालतं आहे चालतं आहे ना हो चालते नंतर अवश्य फोन करा आम्हाला आम्ही पण तुम्हाला करू चालतं आहे चालतं आहे हो